हो ड्रायवर गोपाल बोलताय का हो सर मी तुमच्या गाडीत आत्ताच थोड्यावेळ पहिले प्रवास करत होतो आणि मी अलीकडच्याच स्टेशनवर उतरलो आहे पण सर माझी बॅग तुमच्या गाडीमध्ये राहिली अस्स का तर सर आता तर तुमची गाडी पुढे निघून गेली पण मी तुम्हाला फोन करून तुम्ही पुढच्या स्टेशनवर थांबा सर तिथं थोडावेळ पर्यंत मी माझ्याकडनं जमलं तर मी अॅटो करून तिथपर्यंत येतो सर किंवा मागून येणाऱ्या गाडीमध्ये मी येणार आहे तर तुम्ही थोडा वेळ पारं पंधरा वीस मिंट जर तिथं थांबलं तर तुमच्या पुढच्या स्टेशनवर मी येऊन माझी बॅग घेऊन जातो सर ठीक आहे तर तुम्ही तिथे पंधरा वीस मिनिटं थांबा सर मी तुम्हाला तुमच्या तिथं थांबण्याबद्दलचं थोडंबहुत तुम्हाला जे पाहिजे ते पेमेंट मी पे करणार आहे तुम्हाला तर तुम्ही होयं होस्तवर तिथं थांबा तर ठीक आहे सर तुम्ही पंधरा वीस मिंट तिथं वाट बघा मी लगेच येतो तिथे ठीक आहे सर माझं नाव नोंद माझा मोबाईल नंबर तुम्ही लिहून घ्या सर मला उशीर झाला तर तुम्ही मला कॉल करू शकता ठीक आहे ठीक आहे लवकरात लवकर येतो सर आं दोन मिंट वाट पहा फक्त ठीक आहे सर धन्यवाद